जवळपास मी बऱ्याच शहरांना आणि गावांना जाऊन येते गावाला मी सहसा कोणता प्रोग्रॅम किंवा कोणते कार्यक्रम असले त्यानिमित्तानेच मी गावाला जाते जसे की दर्यापूर मुंगशी इथे माझे नातेवाईक आहेत आणि त्यांच्याकडे जर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असला किंवा लग्न समारंभ असले तर मला तिथे जावं लागते आणि तिथे त्यांना भेट सगळ्या नातेवाईकांना भेट द्यावंच लागते आणि शहरामध्ये मी अमरावतीला नागपूरला माझी जेठानी वगैरे राहते त्यामुळे तिथे पण मी अशा गोष्टीसाठी जावंच लागते की कोणते पारंपरिक किंवा परिवारात जे समारंभ असतात ते अटेंड करण्यासाठी मला जावं लागते